काही दिवसांआधी मी सॅमसंग कंपनीचा फायू जीचा फोन घेतलेला आहे तर या फोनची जी क्वॉलिटी आहे ही खूप चांगली आलेली आहे फोनची जी रॅम आहे आठ जी पी रॅम्प आहे त्यानंतर स्टोरेज जे आहे वन ट्वेंटी एट जी बीचा स्टोरेजपण आलेला आहे आणि याच्यामध्ये स्पेस खूप दिलेला आहे पिच्चर कॉलिटी खूप चांगली आहे पिच्चर जे काही आपण काढतो तर ते पिच्चर आपल्याला लाईव असल्यासारखे दिसत आहेत त्यानंतर फोनचा जो स क्स जी वरची स्क्रीन आहे ती स्क्रीन खूप चांगली आहे आणि याला कोणत्याही रॅशेश नाही आहेत याचा जो कलर आहे कलरपण खूप चांगला आलेला आहे हा कलर मला खूप आवडलेला आहे आवाजाची जी कॉलिटी आहे आवाजाची कॉलिटीपण चांगली आहे आवाज चांगला ऐकायला येतो आहे त्यामध्ये कुठलंही डिस्टबन्स नाही आहे समोरच्यालाही आवाज आपला चांगला जातो आहे ऐकायला आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळे फंक्शनसुद्धा चालवू शकतो ऑनलाईन वगैरे आपण खूप काही याच्यामध्ये गोष्टी करू शकतो तर एकंदरीत हा फोन जो आहे खूप चांगला आणि न्यू मॉडेलचा मिळालेला आहे मला थॅंक्यू